हॅलो गुड आफ्टरनून सर सं मी अनुष्का बोलते आहे सर ऐका ना मग मला माझ्या कलिककडून तुमचा णंबर भेटला होता जस लायक की म्हणजे तुम्ही घर वगैरे विकत देता असं काय सांगितलं होतं तिने हो तर मला शिफ्ट घ्या शिफ्ट करायचं होतं पुण्यामध्ये मी सध्या आत्ता दौंडमध्ये राहते बट अपडाऊन करत जॉब करते आहे पुण्यामध्ये तर मला हो तर त्यासाठी मला विकत घर घ्यायचं होतं हो माझं ऑफिस आत्ता सध्या तर खराडीमध्ये आहे तर तुमची स्टे म्हणजे जागा वगैरे कुठे आहे ते सांगू शकता का अच्छा हो हो हो तिकडेच तिकडेच

नाही मला मी कशी एकटीच राहणार आहे तर मला वन बी एच के चालेल हो आणि जवळ आसपास असेल तर ते चांगलंच आहे

हो हो असं काही नाही जर सोय वगैरे असेल ना तिकडे एरियामध्ये तर तसा काय प्रॉब्लेम नाही आहे रिसेल असेल किंवा वेगळं काय फक्त आपल्याला सोयी सा हां

नाही नाही रिसेल असेल तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे तसा हो

आणि बजट तसं तर तुमची ऑफर वगैरे काय आहे का आता

हो आणि स्टार्टिंग तरी किती भरावं लागतील मी ई एम आयमध्येच कन्वर्ट करून घेईन

हां ठीक आहे मला ॲड्रेस फक्त व्हॉटसअप करून द्या मी त्यावेळेस येईल व्हिजिट करेल हो हो हो हो चालेल फक्त मला टेक्स्ट करून द्या तुमचा ॲड्रेस वगैरे टायमिंग वगैरे मी व्हिजिट करेल हो हो आहे ना अव्हेलेबल आहे हो हो चालेल चालेल ओके ओके काय प्रॉब्लेम ठीक आहे थँक्यू बाय